अकोला जिल्ह्यात राहण्यासाठी कोणते स्थानिक पर्याय उपलब्ध आहेत या पर्यायांमधून जिल्ह्यातील एकंदरीत गृहनिर्माण व्यवस्था आणि रिअल इस्टेटचे चित्र कसे दिसून येतील याबद्दल आपण बोलणार आहोत तर लहान घराचे किती भाडे द्यावे लागेल हा ठीक आहे ठीक आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था म्हणजे खूप स्थान जे स्थानिक हे आहेत कत्रातदार त्यांनी खूप त्यांनी खूप छान पद्धतीनी मोठ्यामोठ्या बिल्डींग्स आणि मोठे मोठे राहण्याचे जे घरं निर्माण करून ठेवली आहे आणि विशेष म्हणजे बाहेर गावून येणारे जे विद्यार्थी अकोल्यामध्ये येतात आणि त्यांना शिक्षणासाठी जे रूम रेंटनी म्हणजे भाड्याने घेऊन रहा लागते ना त्याच्यामध्ये भरपूर अशी मोठी व्यवस्था केळेली आहे आणि अकोल्यामध्ये असा कोणाचाच ही येत नाही की आज कितीबी मुलं अकोल्यामध्ये शिका शिक्षणासाठी आले तर आज पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना भाड्याने रूम ही भेटते आणि त्यांची जी व्यवस्था आहे ते चांगल्या पद्धतीनं होते कारण अकोल्यामध्ये खूप असे मोठ्यामोठ्या बिल्डिंग मोठ्यामोठ्या डेव्हलपर्सनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि स्त स्थानिक लोकांचा पण प्रॉब्लेम खूप छान आहे इथं तर स्थानिक लोक जे राहतात ते स्वतःच्या घरामध्ये खूप छान पद्धतीनं राहतात आणि लहान घराविषयी जर बोललं तर त्याचं भाडं जे आहे ते किमान दोनतीन हजारापर्यंत भाडं द्यावं लागते आणि छोटेछोटे भरपूर घरं आपल्या अकोल्यामध्ये उपलब्ध आहेत आणि शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांची म्हणजे जे गरजा पुरवण्यासाठी जी व्यवस्था आहे ती पुरेशी आहे आणि पुरेशी म्हटल्यापेक्षाही भरपूर आहे भरपूर राहण्याची सोय आणि रिअल इस्टेट खूप खूप अकोल्यामध्ये पर्याय खूप आहेत